हां हां बोला सर आपण कोण अच्छा अच्छा एल के जीबद्दल हो सध्या त्याच्यात असं म्हटलं तर अॅडमिशन सुरू आहे हां तर तुम्ही हां एक तुम्ही या मंथचं लास या मंथच्या लास तारखेपर्यंत ये जर येऊन जासाल तर बरं राहील कारण की त्यानंतर मग आमच्या अॅडमिशन क्लोज होऊन जाणार आहे तसं म्हटलं तर आधार कार्ड आणि त्याच्यानंतर अजून मी तुम्हाला खूप काय डॉक्युमेंट्स आहे तुम्ही त्याची मी तुम्हाला लिस्ट तर पाठवू शकते तुम्हाला आमच्या स्कूलबद्दल कुठून माहिती भेटली तशी अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला या नंबरवर व्हॉट्सअॅपवरनं लिस्ट पाठवेन कोणकोणते डॉक्युमेंट्स वगैरे लागतात तर तुम्ही सगळे सोबत घेऊन येसाल हां बोला तसं म्हटलं तर मग इअरली वन लॅख रूपी दोन वर्षाची टेंथपर्यंत आहे आम्ही टेंथ बोर्ड पास आऊट केल्यानंतर मग आमची दुसरी ब्रांच पण आहे एलेवेन ट्वेलसाठी जर पुढे तुम्हाला आमच्याच स्कूलमधून करायचं असेल तर नाही ते सी बी एस ईसुद्धा आहे नि स्टेट बोर्डसुद्धा आहे ते डिपेंड करते की तुमच्या मुलाला सी बी एस ईमध्येच घ्यायची आहे अॅडमिशन की मग स्टेट बोर्डमध्ये ओके ओके